मला सामान हवं होतं पॉन्सचा डबा कितीला आहे हेथेश्वर हिमालयाचं यात काही काम कमी नाही होत का हो तदी डिस्काऊंट लागेल कितीला पडते ते या बॅंगल्स कितीच्या आहे त्याच्या बाजूच्या ट्रँगर त्याच्यावर काही डिस्काऊंट असेल ना तिथे हे या वालं चेक करा एक नाही तर ठीक चार पाच हे कितीला आहे लॅक्मे शेयर पूर्ण कंबो आहे काय ते यात काही दहा वीस रुपयाचं कमी वगैरे नाही आहे हे वालं दिश कितीला आहे फेस कलरचं हे पॅक करसाल बाकीचं काही हां हे पूर्ण पॅक करसाल याच्यावर डिस्काऊंट थोडा कमी करसाल